मी माझ्या स्वतःच्या घरी एक छोटीशी बाग होती त्या बागेमध्ये मी फळे आणि फुलं पण उगवले होते आणि भाज्या पण उगवल्या होत्या जसं की मिरच्या थोडं बद्जागेत कांदा गाजर पुदिना आणि धनिया ह्या मी उगवण्याचा प्रयत्न केला होता त्या खूप मस्त उगवल्या होत्या पण तिथं जागेचं कमी अभावच होता त्याच्यामुळे त्यांची वाढ कमी रहात होती त्याच्यातून मी एक गोष्ट अशी अनुभवली की जेवढी जागा मोठी असेल तेवढं प्रमाणात झाडांची किंवा त्या फळांची किंवा फ फुलांची वाढही मोठी होते जेवढं मोठी जागा तेवढं मोठही उत्पन्न आणि तेवढी मोठे फुलांची साईज असेल त्याच्यामध्ये असं होतं की आपण जे लावलं ते मोठ्या प्रमाणात उगवतात आणि मी जी जागा जी होती ती दहा फूट बाय दहा फूटची होती त्याच्यामुळं तिथं काय जमलं नाही मग नंतर मी एक शेती घेतली त्याच्यामध्ये मी तिथंच आपलं छोटंसा व्यवसाय चालू केला कलिंगडचा जेणे की मग ती मोठी जागा होती आणि साईजपण मोठी असते ना त्यामुळं आणि जेव्हा मी हे चालू केलं त्याच्यामध्ये मला खूप सारं उत्पन्न भेटलं कारण की मी याच्यामध्ये खूप दिवसापूर्वी जे मी घरी छोटीशी बाग तयार केली होती त्याच्यातून मी खूप काही शिकलो होतो याच्यातून मला खूप अनुभव आला होता आणि त्या अनुभवानेच मला आज खूप काही उत्पन्न भेटत आहे